नमस्कार मी धाराशिव जिल्ह्यामधून बोलत आहे मी आपल्या संकेत स्थळावरून ॲपल फोनची एक ऑर्डर टाकलेली आहे परंतु त्या ऑर्डरमध्ये मी एकशे अठ्ठावीस जी बीचे मॉडेल ऐवजी दोनशे छप्पन जी बी मॉडेल निवडले आहे ती ऑनलाईन मागणी मी आपल्या संकेत स्थळावरून केली आहे ती मागणी मला पाठवण्यापूर्वी जर ती रद्द झाली तर मी पुन्हा एकदा मला हवी असलेली मॉडेलची मागणी टाकू शकतो तर या ऑर्डरवर प्रक्रिया करण्यापूर्वी ती रद्द करण्यासाठीची मदत मला आपल्याकडून हवी आहे जेणेकरून मी माझी नवीन सुधारित ऑर्डर पुन्हा एकदा टाकू शकेल आणि मला हवा असलेला फोन आणि मॉडेल हे मी आपल्या संकेत स्थळावरून पुन्हा एकदा मागवू शकेन